मी माझ्या बागेत बऱ्याचशा प्रकारचे झाडी लावलेली आहेत आणि ही झाडे मी काही विकत घेतलेली आहे आणि काही मी पी के व्हीमधून आणलेली आहेत त्यापैकी निंब आहे निंब हा खूप गुणकारी आहे त्याच्यामुडे बऱ्याचशा गुं बीमारी किंवा बऱ्याचशा गोष्टी आपल्या चांगल्या होतात आणि निंबाच्या झाडापासून बऱ्याचशा आयुर्वेदिक औषधपण तयार केल्या जातात आणि पिंपळाचं झाडपण मी लावलेलं आहे कारण पिंपळाचं झाडापासूनही बऱ्याचशा आयुर्वेदिक औषधी तयार होतात त्याचे पानाचा जो काढा करून प्यायला की जे स्त्रियांचे मोठेमोठे प्रॉब्लेम असतात ते बरे होतात आणि उंबराचं झाडपण मी लावलेलं आहे उंबराच्या झाडापासून पण आपल्याला औषधी बनवता येतात आणि वडाचं झाडपण आहे असे मी बरेचसे झाडाचा समावेश माझ्या बागेमध्ये केलेला आहे आणि त्याचे महत्त्व बखून खूप महत्त्व आहे